हा हॅलो बोला अच्छा अच्छा ओके ओके तुम्हाला अच्छा वेडिंग प्लॅन करायचीय का अच्छा कुणाचं लग्न आहे अच्छा ओके ओके तर

अच्छा ओके किती लोकांचं आहे तुमचं हजार लोकांचं आहे अच्छा ओके तर तुम्हाला कसं म्हणजे फक्त लग्नाच्या दिवशीचं पाहिजे आहे की हळदीपासून पाहिजेन आहे ओके हळदीच्या दिवशी किती लोक राहतील अच्छा हळदीच्या दिवशी तीनशे लोक वगैरे राहतील अच्छा अन तुम्हाला डेकोरेशन कसं पाहिजे मॉडर्न हवं आहे की जे रेग्युलर असतात ते तश्या पद्ध अच्छा रेग्युलर आमच्याकडे बघा प्लेटनुसार आहे आनी जर समजा हॉल आमचाच असतो पूर्ण डेकोरेशन आमचंच राहणार म्युझिक पण असणार आमच्याकडनंच हळदीपासून असायचं म्हटलं तर हळदीपासून सगळ्या सुविधा आम्ही देणार त्यामध्ये हळदीचं डेकोरेशन लग्नाचं डेकोरेशन आणि प्लेटवाईज राहणार आणि तुमचे म्हणजे किती स्वीट तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये कुठले आयटम हवे आहे त्या अॅटमनुसार प्लेटचे रेट राहते तर तुम्हाला किती हा कुठले कुठले आयटम हवे आहेत तुम्हाला म्हणजे स्वीटमध्ये किती पाहिजेन आयटम अच्छा अच्छा आणि लग्नामध्ये एकच आयटम पाहिजे आणि भाज्या किती प्रकारच्या हव्या अच्छा ओके ओके चालेल मी एक काम करते आमचं पूर्ण हळदी आणि लग्न मिळून पाच लाखापर्यंत येईल तुम्हाला कुठलाही खर्च येणार नाही सगळं आमच्याचकडे राहणार पंडित परत हळदीपासूनचा जेवढाही आहे तो खर्च म्हणजे तुमचा राहण्याचा परत जेवण हळदीचं जेवण लग्नाचं जेवण लग्नाच्या मॉर्निंगला ला नाश्ता डेकोरेशन पंडित हे सगळं मिळून पाच लाखापर्यंत खर्च येईल तर हां तर तुम्ही एक काम करा माझ्या ऑफिस आहे दत्त चौकामध्ये तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन विसिट द्या त्यामध्ये तुम्हाला रेटिंग परत कुठले कुठले आमच्याकडे आयटम आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती ती सगळी तुम्हाला इथे भेटून जाईल आणि त्यानंतर तुम्ही मग सांगा मला ठीक आहे ओके ओके ठीक आहे चला बाय